अगं मी परवा ॲमेझॉनवरून ना बूट मागवले होते मुलग्यासाठी हो आले ते पण तुला सांगू का आमच्या शेजारी त्या राहतात ना काकू त्यांनी पण त्यांच्या मुलग्यासाठी मागवले होते स्नॅपडीलमधून मागवले होते अगं ह्याच्यापेक्षा तिथे स्वस्त आहेत मग हो आणि किती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत गं क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे मग माझा मुलगा मला म्हणाला की मम्मी ते कशाला घेतेस इथूनच घे म्हणून मग आता हे कॅन्सल करायचं चाललं आहे गं माझं कॅन्सल केलं तर चालतं ना चालतं माझ्या मुलग्याने सांगितलं आहे मला मम्मी तू कॅन्सल कर हो काही नाही आपण ते कॅन्सल म्हणून त्यांच्या वेबसाईटला जाऊन तिथे टाकायचं तसं मग काय आपले पैसे आपल्याला परत येतात पण तुला सांगू किती छान आहेत माहीत आहे का तिथे ते बूट हो मला खूप आवडले म्हणूनच म्हटलं बूट पण आता घेऊया आणि आणखीन पण बघूया सगळं कारण सगळ्यावरती तिथे किंमती कमी आहेत म्हणे हो मला माहितीच नव्हतं गं मला त्या शेजारच्या काकूंमुळे तरी कळलं

मी पहिल्यापासून ॲमेझॉनमधूनच सगळं घेत होते गं पहिलं सगळंच पण नाही आता ते मला तो रेट कळला ना की खूपच तफावत आहे तिकडे आणि इकडे ह्याच्यामध्ये आणि एवढं काही खास पण नाही आहे त्यांनी दाखवलं नाही ना मला काकूने काय काय तिकडून सगळं मागवलेलं सगळं एकापेक्षा एक आहेत स्नॅपडीलमधून हो खूपच छान आहे ॲमेझॉन हे आता कसं मला माहिती होतं म्हणून मी आपलं डायरेक्ट ते जाऊन आपलं काय आवडलं की ऑर्डर करायची हे आण ते आण घरचे सगळे ओरडायचेच कशाला सारखी सारखं ऑर्डर करत राहतेस म्हणून पण बरं झालं त्यात असाच बोलता बोलता विषय निघाला म्हणून त्या म्हणाल्या आम्ही पण मागवलेत आमच्या मुलग्यासाठी बूट म्हटलं दाखवा त्यांनी दाखवले तर आमच्यापेक्षा सुद्धा त्यांचे बूट किती भारी होते माहिती आहे काय मस्त म्हणून म्हटलं हे कॅन्सलच करून टाकते आता ती प्रोसेस करते कॅन्सल करून टाकते हो आणि इथून मागवते आता स्नॅपडीलमधून मस्तपैकी छान हो हो तुला सुद्धा काय हवं असेल ना तर तू पण घे हां